लांब पल्ल्याचा सहलीकरता पहिले बाईकची देखभाल चांगल्या प्रकारे असणे आवश्यक आहे आणि गाडी नादुरुस्त असल्याची आपल्याला खात्री झाल्याशिवाय जाता येत नाही कारण प्रवासामध्ये फजिती होऊ नये म्हणून गाडीची रिपेरिंग सर्विसिंग जरूरी आहे का का पुन्हा परत सोबत हेल्मेट लायसन आर टी वची लायसन सगळी कागदपत्र असली जरुरीचे आहे आणि असं स्वतः करता काही कपडे खाद्यपदार्थ असे जवळ म्हणजे प्रवासामध्ये या पेटीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि लांबच्या सफरमध्ये प्रवासामध्ये मध्ये मध्ये विश्रांती थोडी घेतली म्हणजे गाडीत बसले कमरेचा त्रास तुम्हाला होणार नाही म्हणून गाडी चालवताना म्हणजे कमी वेगामध्ये चालवली आदळआपट न होता चालवली तर आपली प्रकृती सहल योग्य प्रकारे सफल होते याची काळजी महत्त्वाची आहे आणि गाडी इंजनसुद्धा थंड झालं पाहिजे गरमद्वारे गरम सायलेन्सर गरम होते तरी प्रवासामध्ये गाडीची काळजी महत्त्वाची आहे आणि आपल्या जीवाची सुरक्षितता महत्त्व तेवढीच महत्त्वाची आहे प्रवास कर सुखकर व्हावा हीच अपेक्षा असली